बालपणापासूनच माझी आजी मला एक गोष्ट सांगायची की जेव्हा कोणाची मृत्यू होते तर तो आकाशात जाऊन तारा बनून जातो जसे माझे पणजोबा आजोबा अजून कोणी असतील तर ते मृत्यूनंतर तारे बनतात असे लहानपणी आम्हाला जे गोष्टी सांगायचे ते आम्हाला खूप खऱ्या वाटायच्या पण आज त्या गोष्टीचं खूप फरक कळतं की नाही तारा बनणं वेगळं आणि ते तारे म्हणजे एक प्रकारचे दूरचे ग्रह आहेत म्हणून बालपण हा खूप छान असतं आणि बालपणामध्ये ज्या गोष्टी मोठे आपल्याला सांगतात ते खूप खऱ्या वाटतात म्हणूनच म्हणतात ना की बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हा खूप अविस्मरणीय क्षण असतो तो मी अनुभवलेला आहे